हॅलो हा

हो आहे ना हो मॅडम आहे आपल्या इकडे अजिंठा वेरूळ लेणी आसपास जवळजवळ आहे सारे

जास्त लांब नाही म्हणा पण आम्ही तशी व्यवस्था करून देऊ तुमची त्यावर आम्ही करून देऊ बस पण बस पण जाते आणि ट्रेन तर नाही आहे पण ट्रॅव्हल्स किंवा तुम्ही कॅब करू शकता समजा

नाही खर्च इतका नाही आहे तरी तुम्हाला ते पाहल्य पाहल्या पाहिल्यावर समजेल तुम्हाला ते कितका येईल हा तसं काही तरी शिकण्यासारखं आणि ऐतिहासिक आहे त्याच्यामुळे ते पाहण्यात चांगलं हे आहे

हा हा तेही आहे हा तेच हो ठीक आहे ना तरी आम्ही असं तुमचं आमच्या घरच्यासारखंच आम्ही तुमचं हे करणार आहे सर्व व्यवस्था बिवस्था सगळं करणार आहे आणि सगळं दाखवणार आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती पण तुम्हाला देतील आमचे हे आमचं ऑफिस इकडेच जयस्तंभ चौकामध्ये आहे हो खूप जवळ पडेल तुम्हाला हो हो का मग एवढी माहिती त्याच्यावर पाठव त्याच्यावर सर्व माहिती पाठवून द्या आमचे एजंट येतील आणि तुम्हाला सर्व माहिती सांगतील